आमच्या या जिल्ह्यामध्ये जसं वाहतूक हे बाय रोड रस्त्यानेच केला जाते कारण की इथे ना रेल्वे स्टेशन आहे का यवतमाळ जिल्ह्यामध्ये आणि विमानतळ पण नाही आहे विमानतळ आहे पण ते प्रायव्हेटसाठी आहे जसं कोणी राजनैतिक नेता वगैरे येतात त्यांच्यासाठी आहे पण सार्वजनिक लोकांसाठी विमानतळ नाही आहे तिथून उडाणे सुरू नाही आहे आणि रेल्वेचा रूळ अजून चालू व्हायचा आहे त्याचा प्रोजेक्ट झालेला आहे पण सुरू व्हायचा आहे त्यामुळे जास्ती जास्त यवतमाळ जिल्ह्यामध्ये वाहतूक ही बाहेर रस्त्यानेच करावं लागतं आणि जसं सार्वजनिक वाहतूक आपली महामंडळ प्रायव्हेट गाड्या ह्या याने आम्हाला प्रवास करावा लागतो आणि आम्हाला जास्तीत जास्त एस टी महामंडळनेच केलेला प्रवास पुरतो कारण की तिकीट दर वाजवी राहतात प्रायव्हेट गाडीनं गेले तर दहावीस रुपये जास्तच घेतात त्या त्यानंतरही त्यामध्ये जागा राहत नाही बसायला दाबून कोंबून भरतात लोक एस टी महामंडळमध्ये आम्हाला व्यवस्थित जागा मिळते आणि हे आणि बऱ्याचशा ठिकाणी कसं आहे की खेड्यापाड्या गावातनी बसेसचे टायमिंग खूप कमी आहे कोण्या कोण्या खेड्यात बसच जात नाही तिथून पायदळी दोन दोन तीन तीन किलो पायदळ जावं लागते अशी काही ठिकाणं आहे अशी काही ठिकाणं आहे आणि बऱ्याच ठिकाणी पण त्रास जातो म्हणून वाहन जात नसल्यामुळे पैदल जावं रात्रीबेरात्री किंवा रात्रीची बस नाही राहत उशीर झाला तर मग मुक्कामच करावा लागतो अशा काही अडचणी भरपूर आम्हाला येतात